आम्ही जवळपासच्या शहरांना गावांना नक्कीच भेटी देतो जसं कोणतं सण काही वार असेल तर एखाद्या मंदिरात जाण्यासाठी म्हणा किंवा लग्न समारंभासाठी कोणत्या समारंभासाठी जाण्यासाठी म्हणा त्याच्यामुळे शहरांना आणि वेगवेगळ्या गावांना जाणं हे होतंच आणि त्याचबरोबर मी राष्ट्रसेविका समितीचं काम करते त्यामुळे महिलांचं एकत्रिकरण मग तिथे जाऊन भेटणं तिथे त्या महिला कशा राहतात कशा बोलतात कशा वागतात त्यांच्यामध्ये किती स्वाभिमान आहे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये किती हिम्मत आहे त्यांची हिम्मत जागी करणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही जवळजवळच्या गावांना सतत भेटी देत असतो तिथल्या महिलांना मुलांना मुलींना भेटत असतो आणि त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळी कृती करत असतो वेगवेगळ्या गोष्टी तिथे करत असतो त्याच्यामुळे हे सगळे कारणं इतके आणि ह्या सगळ्यांना असं शिक्षण देणं हे इतकं महत्त्वाचं आहे की म्हणजे महिलांना तिथे बिलकुल आत्मविश्वास नसतो खेड्यातल्या महिलांना तर त्याच्यामुळे तिथे जाऊन काम करणं हे आम्हाला अतिशय आवडतं आणि आम्ही अगदी वगवेगळ्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या ग्रुपनी तथे जातो आणि हे काम सगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आनंद घेण्याचाही प्रयत्न करतो